भारतातील वाहतूक व्यवस्था अनेक वर्षांपासून सुधारत आली आहे पण अजूनही काही क्षेत्रांमध्ये सुधारणा हव्या आहेत वाहतूक व्यवस्थेत उच्च स्तरावर सुधारणा होण्यासाठी खाजगी शासकीय आणि मध्यम वर्गाच्या लोकांच्या लक्षात घेणे आवश्यक आहे त्यातील काही आव्हाने मी सांगतो पहिली म्हणजे अव्यवस्थित वाहतूक संरचना वाहतूक नियंत्रण केंद्राची अभावी संरचना आणि अव्यवस्थित परिवहन तंत्रज्ञानाची कामगिरी दोन अनुदानाची कमतरता परिवाहन संवर्धनासाठी अनुदानाची कमतरता आणि अद्ययावत टेक्नॉलॉजीचा उपयोग न करणे तीन अपर्याप्त संरचनात्मक सुधारणा रस्ते रेल्वे आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग इत्यादी संरचनांमध्ये कमतरता आणि अपर्याप्त सुधारणा चार तंत्रज्ञानाची वाढ डिजिटल प्रौद्योगिकेचे उपयोग वाढविणे ऑनलाइन प्रणाली वापरून वाहतूक प्रक्रिया सुधारित करणे वाहतूक व्यवस्थेत काही सुधारणा या आवश्यक आहेत आणि त्या म्हणजे सुदृढ संरचना विकास अद्ययावत संरचना विकसित करणे शहरांतर वाहतुकीच्या संरचना सुधार णा करणे अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग डिजिटल प्रौद्योगिकेचा उपयोग करून अधिक तत्परता आणि सुचारू वाहतूक सेवा प्रदान करणे सार्वजनिक वाहतूक साधनांची सुधारणा करणे सार्वजनिक वाहतूक साधनांची सुधारणा करून संरचनांची अद्ययावत करणे आणि चार पर्यावरणास अनुकूल वाहतूक पर्यावरणाच्या नुकसानावर कमी परिणाम देणारी सार्वजनिक वाहतूक पद्धतींचा वापर करणे अशाप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी ह्या प्रकारे अनेक पावले उचलली जाऊ शकतात